हॅलो विश्वास कसा आहेस हां एकाच बिल्डिंगमध्ये राहून आपली बरेच दिवस भेट नाही बरं झालं तू फोन केलास ते मीच फार बिझी आहे रे माझी भावाची फॅमिली येणार आहे अमेरिकेहून एकाच महिन्यामध्ये त्या सगळ्यात हां हां तर सगळं वेगळंच आहे आणि ते मला न जमणारं आहे खरं सांगायचं तर एकतर आमच्याकडे व्हेज जेवण असतं आणि या लोकांना नॉनव्हेजशिवाय यांचं पान हलत नाही म्हणजे ते नाही नाही नाही ते खुप सहकार्य करतात चालत नाही असं नाही पण मग ते बाहेरून सारखं काहीतरी मागवत राहतात पण आपलं हां काहीतरी पिझ्झा बर्गर नंतर ते मोठे मोठे कोका कोलाचे कॅन्स आणि फ्रेंच फ्राईज मोमोज असं काहीतरी मागवत राहतात मुलं नाही ते कधीतरी खायला ठीक वाटतं पण रोजचं जेवण काय करावं हा माझ्यासमोर प्रश्न येतो मग अशावेळी बरं न करून चालत नाही कारण आपल्या मनाला ते पटत नाही की घरात घरातलीच माणसं आली आहेत आणि आपण जेवण केलं नाही असं कसं चालेल त्यामुळे ते सगळं अन्न करण्याची जबाबदारी येते नैतिक जबाबदारी हां हां हां हां हां हां हां हो हो हो हो आधीच आधीच अमेरिकन त्यातून त्याच्यावर पारशी प्रभाव त्यामुळं त्याला करंजीला किरंजी म्हणून आणि त्याला अजिबात इंटरेस्ट नाही भारतीय गोड पदार्थांमध्ये किंवा व्हेज जेवणामध्ये पण तो सौजन्य सौजन्य म्हणून तो जेवतो तो नावं ठेवत नाही सगळं काही आज्ञाधारकपणे खातो पण मनातून त्यांना ते नको असतं बरं त्यांच्यासाठी कपडे घ्यावेत भेट म्हणून तर त्यांचे कपडेही वेगळेच अगदी मु मुलगी वयात आलेली आहे पण ती अगदी आखूड आणि तंग कपडे घालते बरं तिला इथल्या चांगल्या मोठ्या शॉपमध्ये नेलं तरी तिला ते भारतीय गोष्टी बघून लक्षसुद्धा देत नाही त्याच्याकडे हां ती म्हणते हे कपडे घालून मी कुठे फिरणार असं सगळं मग मुलाला मुलगासुद्धा मजा म्हणून एखादी टोपी घेईल काहीतरी बार्गेन करून घेईल पण त्यांच्यासाठी ते केवळ विरंगुळा आहे त्यांची संपूर्ण राहणीमान आणि जीवनसंस्कृती बदललेली आहे काय करणार आपण ही फार मोठी दरी आहे हां पण एवढंच की ते समंजस आहेत हा चांगला भाग आहे त्यांचा ते समजून घेतात आपल्याला आपण त्यांना समजून घ्यायचं बाकी अगदी वेगळं जीवनमान आहे नाही नाही नाही नाही आपण ते राहून खाऊन आपल्याला वरण भात हवं असतं आणि आपल्याला वेळप्रसंगाला छानसा गरमागरम बटाटावडा हवा असतो भजी हवी असतात ह्याच्यापलीकडे आपली मजल जात नाही कधीतरी क्वचित इडली डोसे आणि तेही भारतीयच पुन्हा ह्याच्यापलीकडे फारशी मजल जात नाही हां हां हां बटाटेवड्यासारखं जगात काहीच नाही मी कुठेही गेले फ्रांस पॅरिस युरोप तरी मी बटाटावडा आहे का असंच विचारेन फरक आहे त्यांच्या माझ्यात हां अस्सल मराठी माणूस आहे मी ते येतात आता महिन्याभरात आपण असं करू आपण त्यांना बटाटेवडे अधूनमधून खायला घालू आणि त्यांचं मत बदलण्याचा प्रयत्न करू नाही नाही बघू आता काय ते चला भेटू मग लवकरच तुम्हीही या ते आले की बाय बाय बाय